हो माहीत आहे पूर्वीच्या काळी पतीच्या निधनानंतर स्त्रीला चितेवर जिवंत जाळायचे याला सती प्रथा म्हणतात पण राजा रामन राय यांच्या प्रयत्नाने ही प्रथा बंद पाडण्यात यशस्वी झाले आजही हे कुणी करत नाही परंतु आजही काही ठिकाणी स्त्रीला प्रवेश नाही यासाठी सामाजिक संस्था आंदोलन करीत आहे पूर्वी वंशवादाचा दिवा या आशापोटी स्त्रीभ्रूण हत्या करीत होते स्त्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुलेने बरेच कार्य केलेले आहे त्यांनी आंदोलन केले त्यां त्यांच्या पत्नीनेही यासाठी बरेच प्रयत्न केले आणि बऱ्याच ठिकानी आता स्त्री शिक्षणामध्ये पुढे आहेत आणि वरच्या जा वरच्या पदावर ते पोचलेल्या आहेत या स्त्री शिक्षणामध्ये मा महात्मा फुल्यांनी बरेच कार्य केलेले आहेत